फोटो एडिट करणं हा प्रकार आहेच पण फोटो किती महत्त्वाचा आणि कशासाठी वापरणार ही त्याची कारण लक्षात घेऊनच ते करणं जरूरी आहे उदाहरणार्थ एखाद्या ॲडवर्टायझिंग कंपनीमध्ये एक फोटोग्राफ टाकायचा आहे आणि एक फोटोग्राफ काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये फोटो काढल्यानंतर अनावश्यक एक कुत्रा येऊन उभा राहिलेला आहे तर तो काढावा लागणारच आहे तर त्याच्यामध्ये एडिट करून तो कुत्रा बाजूला काढला तर चालणार आहे पण जर का कोर्टबाजीचं खटला असेल आणि त्याच्यामध्ये फोटो जर का इव्हिडन्स म्हणून वापरण्यात येणारा असेल तर त्याच्यामध्ये येणारा म एखादा म माणूस क त्याला वाचवायचा आहे म्हणून त्याला काढून टाकायचा आहे वगैरे वगैरे तर तो एक गुन्हा ठरू शकतो म्हणजे फोटो कोणते एडिट करायचे आणि कोणते एडिट नाही करायचे ह्याच्यामध्ये फरक निश्चितपणे करता येऊ शकतो तर ते सुज्ञपणाचं ठरेल की कोणता फोटो एडिट करायचा आणि कोणता फोटो एडिट नाही करायचा धन्यवाद